सहलीसाठी म्हटलं तर समुद्रकिनारी सर्वांत जास्त जायला आवडते कारण की समुद्र ठिकाणी पाण्याची भरपूर काही व्यवस्था असते त्यामध्ये पाणी खेळाय आवडतं त्याच्या ज्या लाटा आहे ते त्याच्या जे लाटेपासनं हवा लागतं ते तिथे बोटिंग पण करण्याची सु सुविधा असते त्यामुळे समुद्रकिनारपट्टीला आणि खूप मोठी चौपाटी असते भरपूर सारे लोक असतात तर त्या ठिकाणी जायला आवडते तसं तीर्थक्षेत्र ठिकाणी पण जायला आवडते आणि नातेवाईकांच्या घरी पण थोडंबहुत जायला आवडते पण समुद्र ठिकाणी सर्वांत जास्त मला जायला आवडतं